हां आमच्या धर्माचा अभ्यास करणं हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग नाही त्यातून तुमचा विशेष सामान्य विशेश दृष्टिकोन किती प्रमाणात साकारला आहे याचविषयी आम्हाला माहिती नाही आमच्या आपल्या अभ्यासक्रमामधे धर्माविषयी काही अभ्यास शिकवला जात नाही कारण की समधर्मसमभाव त्यामुळे एकच धर्माचा कधीच आपली आणि समाजाचा दृष्टीकोन किती प्रमाणात आकळला आहे काहीच नाही आहे आजकाल सगळ्याला ज्याचं त्याचं धर्म प्यारा आहे त्यामुळं समाजामध्ये वावरताना धर्माविषयी काहीच विभिन्नता नाही समधर्मसमभाव आहे